हॅलो तुम्ही ते जोशी ट्रॅवल्स का तर मी काय बोलत होतो मग माझ्या माझ्या फॅमिलीबरोबर मी प्लान केलेला आहे कोकणातला कोकणात फिरायचा चार दिवसाचा प्लान आहे माझा तर मला कोकणामध्ये काय काय बघण्यासारखं आहे चिपळूण ते नाही नाही मग मला पावसपासून आहे ना पावसपासून पावस आहे गणपती पुळे वगैरे

हां नाही तुम्ही सांगा ना तुम्ही नाही नाही तुम्ही तुम्ही सांगा

मग तू तुम्ही क कसं तुम्ही गाडी देणार की आणखी कसं काय तर कसं काय

बरं रहायची सोय वगैरे तिथे काय चांगली आहे का बरं ते हॉटेलं बरं ते हॉटेल हॉटेलं ते परवडण्या पड परवडण्यासारखे आहे का बरं आमच्या बरोबर तुमचा कोण गाईड वगैरे येणार का तुम्ही फिरवणार का स्वतः

नाही नाही नाही ना मी काय म्हणतो अच्छा आं बरं नाही नाही मला काय माहिती आहे का मला फॅमिलीसकट यायचं आहे ना मला तुमच्यासारखं आहे ना मला म्हणजे व्यवस्थित दाखवणारं फिरवणारं अशी पाहिजे म्हणून मी तुम्हाला फोन केलेला बरं ओके ओके थँक्यू